गुड मॉर्निंग येस सर मला आहे ना तांदूळ हवे दोन दोन किलो पाहिजे इंद्रायणी तांदूळ हवे हो हो चालेल हो हो दुसरं साखर साखर पाच किलो हो बारीक आणि तेल तेल दोन लिटर

सॉयाबिन हो आणि खोबरे खोबरे तीन किलो

थोडे ब्राऊन ब्राऊन शेडमध्ये असतंय बघा हां ते शेंगदाणे शेंगदाणे दोन किलो साबुदाणे आ

मला आहे ना तुम्ही द संध्याकाळपर्यंत आणून दिली तरी चालेल

हो चालेल उशीर झाला तरी चालेल नो प्रॉब्लेम हो हो हो हो दुसरं साबुदाणे

साबुदाणे एक के जी करा

हो जिरे जिरे करा पण हा जिरे हा परत मिरची पावडर हो एवरेश मसाला करा सुहाना मसाला हां हो आणि गरम एक गरम मसाला एक करा त्याच्यावर आणि एक मिठाची पुडी एक करा एक किलो मीठ बारीक बारीक मिडियम आणि ऐका ऐका आणि एक रवा पण एक एक किलो रवा पण करा हो हो हां पोहे दीड किलो करा हो हो ओक ओक्के अजून हां हे व्हीम साबण असताना ते पाच करा संतूर साबण हां विम साबण करा पाच आणि संतूर साबण करा पाच

हां

ओक्के

हो हो हो

नो सर नाही नाही काय नाही नाही नाही एवढंच करायचं आहे ओके ओके हो हो हो हो हो हो चालेल च हो